ॲप्स तर तसे मी भरपूर वापरतो पण जे मोस्टली मी ॲप यूज करतो त्यामध्ये वॉट्सॲप आहे व्हॉट्सॲप जे आहे ते चॅटिंगसाठी किंवा कनेक्टिव्हिटीसाठी मित्रांसाठी ते वापरल्या जाते इन्स्टाग्रॅम जे आहे ते सोशल मीडिया ॲप आहे जे की आपण म्हणजे अपडेट्स घेण्यासाठी जे की आपले फ्रेंड्स आहेत त्यांचे अपडेट्स किंवा स्टेटस बघण्यासाठी इन्स्टाग्रॅम एक आहे जर काही ऑफिशिल ॲप्स पण आहेत जसे की मायक्रोसॉफ्ट टीम्स वगैरे जे की तुमच्या कलिगसोबत किंवा ऑफिसेसमध्ये तुमचे टीममेटसोबत कनेक्ट होण्यासाठी हे ॲप आहेत बाकी इतर ॲप जर सांगायचे झाले तर काही म्युझिक लिसनिंग ॲप म्हणता येतील किंवा यूट्यूबसारखे जर काही तुम्हाला व्हिडीओज बघण्यासाठी की नेटफ्लिकसारखे मनोरंजनासाठी हे ॲप्स वापरता येतात